प्राचीन काळी महाराष्ट्र राज्याची शिक्षण व्यवस्था जशी अ बाकी भारतात होती तशीच गुरुकुल परंपरेनुसार अ म्हणजे ती चालत आली असावी पण सध्याची आधुनिक शिक्षण व्यवस्था आहे ती बहुतेक करून इंग्रजांच्या इंग्रजांनी जशी उभारली होती शिक्षण व्यवस्था ते आल्यानंतर इकडे ती शिक्षण व्यवस्था त्या पद्धतीची पुढे सुरू आहे मुंबईतही अनेक शैक्षणिक संस्था इंग्रजांनी उभारल्या अनेक विद्यापीठं मुंबई विद्यापीठ असेल तर त्यांची सुरुवात इंग्रजांपासूनच म्हणजे इंग्रजांनीच केली त्या सगळ्या ज्या वास्तू आहेत त्या इंग्रजांच्या काळातल्या अजूनही दीडशे दोन दीडशे वर्षाच्या आहेत त्या वास्तू तर ते आधुनिक शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी इंग्रजांनी केली असं म्हणता येईल तरीही स्थानिक स्वातंत्र्यसैनिक असतील म्हणजे आपले भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि मुंबईचे काही स्थानिक प्रभावशील असे राजकारणी असतील नाना शंकरशेट असतील लोकमान्य टिळक असतील राजा राममोहन रॉय असतील तर त्यांनीही इकडच्या शिक्षण व्यवस्थेत अ अ योगदान दिलं आणि त्यांनी त्यांच्या संस्था अ उभारल्या तर मुंबईत अशा अनेक संस्थाय आहेत की ज्या अ अ भारतीय लोकांनी त्यात योगदान दिलं आहे पण मग मूळ सुरुवात इंग्रजांनी अ आधुनिक शिक्षण व्यवस्थेची केली असं म्हणता येईल आतत अ त्यात अ ब बरीच विद्यापीठं आता बरीच जी महाविद्यालयं आहेत ती विद्यापीठांना संलग्न होती पण आता काही अ स्वतः जी ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज अ म्हणजे त्याला आपण मला वाटतं अभिमत विद्यापीठ असं म्हणतो तर ती प्रत्येक काही कॉलेजांनी स्वतःची अ विद्यापीठं हे केली आहेत स्थापन केली आहेत त शिक्षणात अ अ पूर्वी बऱ्याच गोष्टी अशा अ पूर्वी बऱ्याच गोष्टींवर भर दिला जात नव्हता शिक्षण व्यवस्थेत आता वैयक्तिक छंद असतील किंवा बाकी स्पोर्ट्स क्रीडा या सगळ्या गोष्टींवर आणि ज्या जे इतर अभ्यासच्या व्यतिरिक्तचे जे छंद आहेत तिकडे शाळांमध्ये जास्तीत जास्त त्यावर त्यावरही भर दिला जातो अशा प्रकारेही शैक्षणिक संस्था सध्या काम करतात